माझी आवडती बाईक म्हणजे रॉयल इनफील्ड म्हणजे बुलेट बुलेट माझी आवडती बाईक कसं काय आहे कारण बुलेटमुदे बुलेटमुळे आपला रूबाब दिसतो बुलेटचा आवाज बुलेटची स्टाईल लोखंडी गाडी आहे जुनी गाडी म्हणजे पहिले आत्ताच्या बुलेट आणि पहिलेच्या बुलेटमध्ये फरक आहे आत्ताची बुलेट तेवढी वाजत नाही स्मूद आहे चलवानला फील येत नाही पहिलेची किक स्टार्ट होती किक मारल्याशिवाय ती बुलेटचा ती बुलेट चालूच व्हायची नाही पण आत्ताच्या बुलेटमध्ये तेवढं काही नाही बुलेटची बुलेटची किंमत व साध्या गाड्यांची किंमत बुलेट दोन तीन लाखांपर्यंत भेटते आणि आपल्या साध्या गाड्या एक दीड लाख एवढ्या किंमतीपर्यंत भेटतात पण बुलेटचा चलवानचा चलवण्याचा फील खूप अलग आहे बुलेट थोडी वाईडमध्ये व जाड जाड जाड जाड मुलांला च चालवनाला खूप शोभते बुलेटमुळे आपलं रुबाब दिसतो आपले बु बुलेट चालवण्यासाठी आपल्याला तेवढंच चांगलं वागावे पण लागते कपडे चालव चांगले घालावे लागतात बुलेट ही गाडी खूप स्ट्राँग आहे व सगळ्या भागात मिळते बुलेट ही गाडी सगळ्या भागांमध्ये उपलब्ध आहे सगळ्या भागात रॉयल एन्फिल्डचे शोरूम आहे राज्यामध्ये आहे देशांमध्ये आहेत सर्व प्रकारच्या बुलेटमध्ये फरक आहे पण मला क्लासिक थ्री क्लासिक व स्टँडर्ड ह्या दोन गड्या फारच आवडतात